मी दिवसातून किमान दोन तास तरी पुस्तक वाचतो आणि प्रमाणिकपणे वाचतो कारण की त्यामुळे मला माझ्या ज्ञानात भर पडते नवीन विचार मला समजतात आनि हे नवीन विचार मला समजल्यामुळे मी इतरांना ते विचार सांगू शकतो आणि जे ते जे चांगले विचार पुस्तकात नाहीत ते आत्मसात आत्मसात करून स्वतःच्या या आयुष्यात तसा बदल घडवून आणतोय